नमस्कार सिमरन मोटर्समधून बोलताय का बरं मला फक्त एक तक्रार द्यायची होते की याच्यामध्ये आपण होम डिलिरी सॅसिलटी अव्हेलेबल केलेली आहे या कोविडच्या परिस्थितीमध्ये सुद्धा चांगली गोष्ट आहे ती परंतु मला तक्रार फक्त याच गोष्टीची द्यायची होती कोविडमध्ये आपले एम्प्लॉयी जे आहेत म्हणजे एक्झाम्पल आपला डायव्हर जो माझ्या घरी आला होता की ते ह्याच्यासाठी डिलिव्हरीसाठी डिलेवरीसाठी आल्यानंतर मी सर्व एकदम प्रत बघितली गाडी वगैरे चेक केली गाडी व्यवस्थित होती पण मी चेक केलं की तुमचा ड्रायव्हर कोविडचे कुठलेच मतलब कुठलंच नियम पाळत नाही आहे त्याच्यामध्ये बघितलं तर ड्रायवर ड्रायव्हरने ना तुमच्या मास्क घातलेला होता त्याच्यानंतर ना त्याने हँडग्लोव्ज घातलेले होते त्याच्यानंतर त्याने सॅनिटाईज केलं नव्हतं बरं त्याने सॅनिईज केलं बरं डिलेवरी आपण ज्यावेळेला दिली तेव्हा गाडी सुद्धा सॅनिटाईज होती की नव्हती ते विचारल्यानंतर त्याच्याकडं कोणत्याच प्रकारचं उत्तर नव्हतं आणि गाडीमध्ये बघितलं गाडी थोडीशी गचाळ पण होती त्याला अस्वच्छ होती त्याच्यामध्ये गाडी तर सॅनिटाईज केली होती नव्हती माहिती नव्हतं गाडी प्ले प्रॉपरली वॉश सुद्धा नव्हती मग ते मग ते कसं काय करणार मागच्या बाजूला पाण्याच्या बॉटल्स वगैरे अशाच पडलेल्या होत्या गाडीमध्ये त्या पाण्याच्या बॉटल्स कशा यूज केल्या आहेत काय यूज केल्यास डिलिव्हरी दिल्यानंतर त्या पाण्याच्या बॉटल तशाच गाडीमध्ये होत्या त्यामुळे मला कळत नाही आहे की मी गाडी घेऊ की नको घेऊ असं मला चाललं आहे कारण पूर्णपणे आता एवढी खराब परिस्थिती असताना सुद्धा जर तुम्ही कोविडचे नियम पाळत नसाल तर मग कसं होणार